मंडळी तसं पाहायला गेलो तर मराठी मातृभाषेमध्ये भरपूर लेखक आहेत आणि तसंही मला आणि माहिती असलेल्या लेखकांबद्दल मी खूप काही बोलू शकतो नावाजलेल्या लेखकांबद्दल मी खूप काही करू श बोलू शकतो आणि म्हणूनच मी आत्ता मला माहिती असलेल्या आणि विशेषत ज्या नावाजलेल्या लेखकांबद्दल आणि त्यांच्याबद्दल काही असलेली मजेशीर माहिती जी काही मला माहिती आहे ती इथं मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे तसं पाहायला गेलं तर पु ल देशपांडे पु ल देशपांडे हे आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यात लाडके लेखक तर त्यांच्याबद्दल एक छोटी छोटीशी एक मजेदार जोक ऐकिवात आहे खरा खोटा माहीत नाही मला पण तो मी ऐकलेला आहे वाचलेला आहे म्हणून थोडासा तुमच्यासमोर शेअर करतो आहे तर एकदा पु ल देशपांड्यांच्या घरी आपले राजा शिवछत्रपतीचे लेखक बाबासाहेब पुरंदरे ते एकदा गेले होते आणि बाबासाहेब पुरंदरे गेल्यानंतर त्यांचं खूप थाटामाटात स्वागत केलं नंतर पुलंच्या पत्नीनं त्यांचं स्वागत केलं त्यांना त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्ता सगळं काही झालं आणि मग गप्पा मारता मारता बाबासाहेब पुरंदरे सहज बोलून गेले काय ओ तुम्ही एवढे विनोदी लेखक मग काय तुमच्या घरीन मग रोज हास्याचे उमाळे फुटतच असणार तुम्ही रोज तुमच्या घरातले लोक रोज पोट धरून हसतच असणार त्यावेळेला पुलंनी पटकन उत्तर दिलं असं आहे तर मग काय तुमच्या घरी काय मग काय रोज तलवारबाजी होत असणार कारण मुळात ते कोण ऐतिहासिक लेखक म्हणून तुम्ही दररोज ढाल आणि तलवार घेऊन लढता की काय अशा प्रकारचं एक छोटंसं विनोदी उत्तर पुलंनी त्यावेळेला दिलं होतं तर असे बरं एक पुलंचं सांगितलं असे माझ्या माहितीचे असे भरपूर लेखक आहेत तर पाहायला गेलो तर मी आणि शिवाय त्यांचे किस्से म्हणण्यापेक्षा त्यांच्या काही विनोदी गोष्टी कथा वाचून तुम्ही त्यांचे किस्से अनुभवू शकता आता आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले विनोदी लेखक त्यांचं लिखाण पण प्रचंड विनोदी स्वरूपाचं होतं आणि त्यांच्या लिखाणातून त्यांच्या वाक्यातून तुम्ही त्यांच्या विनोदीपणाचा अनुभव घेऊ शकता तसंच द मा मिरासदार हेसुद्धा ग्रामीण विनोदी लेखक आणि त्यांनी मराठीत अस्सल ग्रामीण मातीतनं निर्माण झालेली विनोदी कथा म्हणजे द मा मिरासदार आणि तुम्हाला जर गावाकडचा विनोद जर अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्कीच द मा मिरासदारांच्या कथासुद्धा वाचू शकता ठीक आहे धन्यवाद